मी सकाळी आज आमच्या कुत्र्याला घेऊन फुटपाथवर फिरायला चाललो होतो तेव्हा पाण्याची फवारणी करणारी फुटलेली पाई फुटलेली पाईप आमच्या लक्षात आली त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत होती ती गळती थांबवण्यासाठी जलप्राधिकरणाला मी लवकरात लवकर त्याला प् सद्यस्थितीची माहिती दिली आणि पाण्याची गळती थांबवावी अशी विनंती केली त्यामुळे जल कारण पाणी हे आजकाल खूप महत्त्वाचे आहे पाणी जर वेश्ट गेले तर

खूप खर्च सरकारला करावा लागत आहे त्यामुळे पाणी ची गळती लवकरात लवकर थांबवावी